हा नमस्कार बीएसनेल ऑफिस ना माझ्या बिलाचे स्मरणपत्र मिळाले आहे परंतु या अवधानपणे माझ्याकडून कुठेतरी ठेवण्यात आले आहे त्यामुळे मला माझ्या र बिलाचे रक्कम भरता येत नाही तुमच्या तर्फे मला जर माझ्या बिलाचे अचूक रक्कम जर कळवण्यात आली तर मी माझ्या यानंतर माझा मोबाईल वापरण्यासाठी मला उपयोगात येईल माझा मोबाईल क्रमांक आहे नव्वद बावीस एकसष्ट चौवेव्वेचाळीस अठ्ठेचाळीस थँक्यू धन्यवाद